हो खूपच रास्त प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर खरोखरच हो असं आहे ट्रेकिंग लहाव लहान वयापासून केलं तर मुलं नक्कीच जास्त कणखर बनतात त्यांचा स्टॅमिना वाटतो त्यांची जिद्द वाढते एखादी गोष्ट पूर्ण करायचीच ह्यासाठी जी जिद्द लागते आणि मध्ये सोडून द्यायचं नाही हा जो बाणा लागतो तो नक्कीच वृद्धिंगत होतो कारण ट्रेकिंग करत असताना पहिली जी दहा पिंदरा पंधरा मिनिटं असतात ती प्रचंड थकवा देणारी असतात आणि तिथेच बरेच लोक ट्रेकिंग सोडून देतात मात्र तो टप्पा आपण पार केला तर पुढचा मार्ग सुकर होतो मुलांना तेच आपण शिकवलं की अरे थोडं थोडंच बाकी आहे आता तू पूर्ण करू शकतोस तर त्यामध्ये मुलं पारंगत होऊ शकतात सुप्त भीती जी आहे म्हणजे आपण उंची उंचावर जाण्याची जी भीती असते एखाद्या ठिकाणी थोडंसं जंगलासारखा भाग असो तिकडे जाण्याची जी भीती असते ती भीती ह्यातून आपल्याला घालवता येते मार्ग कसा शोधावा उंचावर कसं उभं राहावं हे सर्व ज्या सुप्त भी भीती असतात ज्या आपल्याला घरी आपण सामान्य आपलं जे व्यवहार असतात त्यामध्ये आपल्याला माहीत नसतात की मला याची भीती आहे मात्र ट्रेकिंगला गेल्यानंतर ही भीती आपल्याला आहे हे आपल्याला जाणवतं आणि त्यावर मात देखील करता येतं त्यामुळे ट्रेकिंगसाठी लहान वयापासून मुलांना तयार केलं तर नक्कीच खूपच फायदा होतो